हा वीज वीज म्हणजे आपल्या जीवनाचा एक अंग समजायचं वीज नसेल तर आपण त्याशिवाय काही करू शकत नाही विजेस विजेचे खूप काही फायदे आहेत जे आपल्या श आपल्या जीवनाशी खूप निगडित आहेत उदाहरणार्थ वीज नसेल तर आपण सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपण्या प्रयत्न आपल्याला विजेची गरज असते म्हणजे कामापासून तर स्वयंपाकापासून तर अभ्यासापासून तर सगळ्या क्षेत्रामध्ये त्याची गरज असते तर वीज हा एक खूप म्हणजे य आपल्याला आवश्यक असलेला भाग आहे वीज आधीच्या काळामध्ये वीज पावसामुळे खंडित होत होती आता पण होते पण तेव्हा आताचे प्रमाण कमी आहे पण आधीच्या काळात असं दोन दोन तीन ते दिवस किंवा काही गावामध्ये विजच राहत नव्हती त्यामुळे त्या गावात त्या लोकांना जीवन जगणं इतकं असह्य होत होतं की गर्मीमध्ये प्रॉब्लेम पावसाळ्यामध्ये प्रॉब्लेम अंधारामध्ये क लगेच सहा नाही वाजत झोपायचं अभ्यास मुलांचा होत नव्हता शाळेमध्ये शिक्षण दुरावल्या जात होते आणि त्यांच्या कामामध्ये पण त्यांचा प्रभाव पडत होता प्रभाव म्हणजे वाईट प्रभाव कारण लाईट नसल्यामुळे काम पण पाच वाजता बंद करायच्या दिवसाच्या आत असे दुष्परिणाम दिसायचे पण आता ख विजेमुळे का फरक पडलेला आहे की वीज वी चोवीस तास वीज असते काय काय भागामध्ये काही भागामध्ये आठवड्यातून एखाद्या वेळी क महिन्यातून एक दोनदा अशी जाते पण आधी आधीच्या काळामध्ये वीजेला खूप असं म्हणजे अडथळा निर्माण पण आता तसे झाले नाही वेगळ्या ऋतूमध्ये त्याचे वेगळे फायदे झाले आता पावसाळ्यात सुद्धा तेवढा एखाद्या जर खूप जोराचा पाऊस आला तरच विजेचे दुष्परिणाम जाणवतात अन्यथा वीज खंडित होत नाही असं क्वचितच होते